नमस्कार मी धाराशिव जिल्ह्यातील एक सर्वसामान्य शेतकरी आहे माझे नाव सुधाकर उपासे आहे तरी पुरामुळे आमच्या इकडे खूप पिकांचे नुकसान झालेले आहे त्याबद्दल मी दावाही केला होता त्या संदर्भात मी एक ईमेल पाठवला होता तरी त्याबद्दल शहानिशा करून आम्हाला योग्य तो पिक विमा मंजूर व्हावा याबद्दल मी ईमेल पाठवला होता माझ्या ईमेलचा क्रमांक चार तीन दोन एक सात आठ असा होता तरी त्याबद्दल पूर्तता व्हावी व मला योग्य तो मोबदला मिळावा सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती खूपच वाईट आहे काही वेळेस पाण्याची कमतरता होते तर काही वेळेस पुरामुळे सर्व पीक खराब होऊन जाते याबद्दल आम्हाला नुकसान भरपाई लवकरात लवकर भेटावी तरी तुम्ही याबाबत मला काही मदत कराल तर खूप बरे होईल